लोकं नववधूला विविध प्रकारच्या वस्तू देतात की त्या त्या त्यांच्या त्यांच्या रीतीरिवाजानुसार आणि परंपरेनुसार ठरतं जसं की त्यांच्या संसार उपयोगी वस्तू भांडी देतात कोण टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन किंवा एल सी डी टी व्ही ह्या पद्धतीच्या वस्तू दिल्या जातात किंवा त्या वेळेला शेतात जे काही पिकलं असेल की त्या पद्धतीची फळं पण ते रुखवतात ठेवतात म्हणजे उदाहरणार्थ जर आंब्याचा सीझन असेल तर आंबा किंवा एकंदरीत सगळे फळांचा तिथं एक असा वेगळा सेट केला जातो त्याच पद्धतीनं काहीजणं त्यांना त्यांचा फ्युचरसाठी एकादे प्लॅन असावा किंवा त्या प एका एकंदरीत त्यांच्या एक विशिष्ट अमाऊंट अशी देतात म्हणजे हुंडा या अर्थानं नव्हे की बाबा त्यांचा पुढच्या फ्युचर जनरेशनसाठी ते काहीतरी कुठंतरी तर उपयोग करतील या पद्धतीनं त्यांना एक टोकन अमाऊंट म्हणून काहीतरी देतात म्हणजे ते त्यांच्या मामाकडून असेल काकाकडून असेल किंवा इवन आत्याकडून असेल तसेच ग्रामीण भागात काही जणं म्हणजे बादली घेणं असेल किंवा हंडा घेणं असेल अशा प्रकारच्या वस्तू ते त्यांना आणून देतात तसंच इतर प्रकारच्या वस्तू म्हणजे काही जणं काय करतात की त्यांना एक लागणारी तसं बघायला गेलं तर एक पोषाख देतात त्यांना की वेगवेगळ्या प पद्धतीचा काही जणांच्या आवडीच्या साड्या असतात ते देतात वेशभूषा कशी करावी त्या पद्धतीचा एक उदाहरणार्थ आता असेल तर मेकअपचा कीट म्हणा किंवा तिला कोणत्या गोष्टी आवडत आहेत त्या पद्धतीनं त्या वस्तू देण्याचा त्यांची माहेरची मंडळी हे मनापासून प्रयत्न करत असतात म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तिला एक सुंदर करण्याचा जर आवड असेल तर ते मेकअपचं कीट वगैरे घेणं अशा पद्धतीच्या वस्तू त्यांना दिल्या जातात तसंच तर समजा तिला जर समजा वाचनाची आवड असेल किंवा एकंदरीत तिच्या आवडीनुसार समजा पुस्तकांचा आपण म्हणू एक छोटीशी लायब्ररी असावी म्हणून त्यांना त्या पद्धतीनं द्यावं लागतं आणि अजून तसं बघायला गेलं तर काही जणांना की असं काय करण्यापेक्षा की त्यांना एक वेगळं काहीतरी काही द्यावं म्हणून ते काय करतात की त्यांना जास्तीत जास्त समजा तिचं शिक्षण राहिलं असेल तर शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात की त्या पद्धतीनं काय का असेन ना की बाबानो पुढच्या जनरेशनला की चार गोष्टी एक ज्ञानात्मक मिळाव्या असंही काहीजणं भेटवस्तू देतात काहीजणं लाडू जिलेबी चिवडा करंजी म्हणजे अशा पद्धतीचे पदार्थसुद्धा तिथं ठेवलेले जातात मग अजून तर जसं विचार केला तर धान्य पण कधी कधी ठेवलं जातं की आत्ता जे नुकतंच जे शेतातलं काय असेल पिकलेलं ते ठेवतात की बाबानो हे पण हे एक पण एक क्रिएशनचा भाग असल्यासारखं ते ठेवतात अशा पद्धतीनं एक बऱ्यापैकी एक सेट त्यांनी व्यवस्थित तयार केलेला जातो